हा सर मी आकाश भगत बोलतो सर तुमची यूट्यूबवर होती हा तर सर मनोज अहमद बोलत आहे ना

तुमच्या सर ते आमच्या कॉलेजमध्ये गॅदलिंग आहे आणि हा त्याच इच्छिता तर मग

महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं राज्य नृत्य जे आहे समजा लावणी तर या हा या लावणीवरती जर

पण सर मग लावणी तर वेडीजसाठी आहे वाटतं ना

हा ठीक आहे ना सर मग तुमची अकॅडमी कुठे आहे सर ठीक आहे सर ठीक आहे